धार्मिक नेते गुरु यांनीच आपलं राज्य नटलेलं आहे आणि नटवलेलं आहे त्यांनीच लोकांना सनातन मार्गावर लावलेलं आहे सनातन धर्म देवदेव देवपूजा करणे ग्रंथांची वाचन पूजेची आवड हे नेते आणि गुरू ह्यांच्यापासूनच मिळते आता आपण शिव पुराण कथा जी ऐकतो त्याच्या माध्यमातून जे आपले गुरु सांगतात की बाबा तुम्ही महादेवाला जावा महादेवाची पूजा करा मग ते बायकांना पुरुषांना मुलांना त्याची आवड निर्माण होते आणि त्याच्यामधून ते की देवपूजा करणे ह्याची आवड लाग लागते आणि एखादा त्याच्या बाबतीमध्ये अनुभव आला की ती मुलं शिकतात आणि आवड निर्माण होती आणि श्रद्धा महत्त्वाची श्रद्धा बसते श्रद्धातून आणि मनोभावी केले की ते गुरुबद्दल आदर निर्माण होतो तसेच सेलुकर महाराज आहेत ते लिंगार्चन करतात मोठे मो मोठमोठे यज्ञ करतात ही यज्ञभूमी भारताची जी यज्ञभूमी आहे ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी जे प्रत्येक ठिकाणी गावोगावी जाऊन ते यज्ञ करतात यज्ञामधून यज् यज्ञभूमीमधून जे आपला प्रसन्नता जे समाधान जे त्यांनी लिंगार्चन केलेलं असते ते लिंगार्चन करताना जे समाधान मिळते त्यांची जी शिकवण आहे त्या शिकवणी मग मधून लोकांचा आदर कसा करणे देवाची पूजा कशी करणे चांगलं काय वाईट काय याचे अनुभव येतात